मराठी भाषा जपण्यासाठी आज शालेय स्तरावर अभ्यासक्रमात प्रथम भाषा मराठी विद्यार्थ्यांना बंधनकारक शिकणे आहे त्याचबरोबर आज राष्ट्रीय स्तरावर आपल्या मराठी भाषेला अभिरूप भाषेचा दर्जा मिळाला आहे लोकांमध्ये त्या संदर्भात जनजागृतीदेखील झालेली आहे तरीसुद्धा चित्रपट या सृष्टीच्या माध्यमातून आपण चांगले मराठी चित्रपट जर लोकांपर्यंत पोचवले मनोरंजन आणि ज्ञानप्रबोधन दोन्हींचा वापर करून तर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होईल आज वर्तमानपत्र वाचनाची संख्या दिवसेंदवस कमी व्हायला लागली आहे कारण मास मीडियाचा जो प्रभाव आहे हा प्रभाव मोठ्या प्रमाणे दिसून येतो मास मीडियावरसुद्धा संदेशांची म्हणजे मेसेजेसची देवाणघेवाणसाठी इंग्लिशचा प्रामुख्याने वापर केला जातो त्याऐवजी जर मराठी भाषेचा वापर केला तर निश्चितपणे मराठी भाषा बोलताना समजून घेताना आणि त्या संदर्भातली आपली वाचन संस्कृती वाढवण्यासाठी त्याचा वापर करता येईल असे मला वाटते त्याचबरोबर शालेय स्तरावर महाविद्यालयीन स्तरावर मराठी भाषा विद्यार्थ्यांमध्ये त्या संदर्भात आवड रुची अभिरूपता वाढावी यासाठी निश्चितपणे उपक्रम राबवले जाऊ शकतात ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने सहभाग आपल्याला घेता येईल त्याचबरोबर सर स्ट्रीट प्ले म्हणजे म्हणजे पथनाट्य आहे पथनाट्याच्या माध्यमातूनसुद्धा आपण समाजामध्ये त्या संदर्भात इंटरटेन्मेंट आणि इनलायटेनमेंट म्हणजे ज्ञानप्रबोधन आणि म मनोरंजन दोन्ही बाबू दोन्ही बाबी करू शकतो